पानी फिल्टरसाठी तसं तर आम्ही विशेष काही असा उपाय नाही करत तरी पण जे ब्लिचिंग पावडर वगैरे जे आहे ना त्याचा उपयोग आम्ही करतो तिथं सरकार पण तिकडनं पाण्याच्या ज्या टाकी वगैरे असतात त्याच्यामध्ये जे साठवलेलं पाणी आहे त्यामध्ये टाकून ठेवतात जेणेकरून पाणी थोडं स्वच्छ झालं पाहिजे फिल्टर झालं पाहिजे पण घरगुती उपाय म्हणून आम्ही शक्यतोवर काय करतो तर सर्वांच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीचे फिल्टर्स बसवलेले आहेत वाटर प्युरीफायर वगैरे आपण ज्याला म्हणतो त्याचबरोबर जसं चाळणी झाली आहे चाळणीबरोबर जे सुती कापड आहे ना त्या कापडाचा उपयोग करतो चाळणीचा उपयोग करतो त्याचबरोबर थोडीशी ते त्यामध्ये तुरटी किंवा जे हिरवं गवत म्हणजे हिरवं गवत म्हणजे ते आपलं ए वन ग्लासची वगैरे जे म्हणतात मार्केटमध्ये भेटतात जे वाटर प्युरीफायर म्हणून यूज करण्यात येते ना ते वापरतो आणि सोबतच जास्तच झालं तर ते आजकाल एक मार्केटमध्ये एक वाटर प्युरीफायर मिळते ज्याच्यामध्ये कॅल्शियमचे असे जे दे जे दोन रॉड असतात ना त्याचा उपयोग करण्यात येते तर असे नॉर्मल जे काय उपाय आहे ना ते पाणी फिल्टरसाठी उपयोग शुद्ध करण्यासाठी आम्ही घरगुती उपाय म्हणून वापरतो